मी मुळचा तसा कोकणातला त्यामुळे मी कोकणातल्या वाहतुकीबद्दल जे माझे अनुभव आहेत ते मी शेअर करणार आहे को कोकण रेल्वे झाल्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश भाग कोकण रेल्वेने कोक आणि बहुतांश महाराष्ट्राला कोकणापर्यंत पोहोचवले त्यामुळे उद्योग पायाभूत सुविधा शिक्षण वैद्यकीय सुविधा पर्यटन इत्याद्यांचा इत्यादींचा विकास ह्यामध्ये खूपच मदत झाली आहे कोकणातले रस्ते आणि वा वाहतूक वाहतुकीचे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्यांच्या विकासामुळे प तसं बघायला गेलं तर सकारात्मक बदलच घडले आहेत त्यामुळे असं म्हणायला की परवडण्याजोगी वाहतुकीच्या च्या साधने साधने नसल्याने असं म्हणता येणार नाही कारण कोकण रेल्वे ही तशी परवडणारीच वाहतुकीची सवि सुविधा आहे त्याशिवाय सध्याचे रस्ते आणि वाहतुकीचे ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सुद्धा अगदी चांगल्या तऱ्हेने तयार करून त्यांचे त्यांना मेंटेन करून ठेवल्या कारणाने प्रवास मुंबई ते क कोकण किंवा इतर भागापासून कोकण कोकणापर्यंत प्रवास तसा सुखकरच झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की कोकण रेल्वेच्या आ येण्याने तसं महाराष्ट्राला आणि मुख्यतः कोकणाला त्याचा खूपच फायदा झालेला आहे त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या कामगार आणि कोकणी माणूस जो मुंबईत काम करतो पण मूळ त्याचं गाव हे कोकणात असतं आणि त्यांना क इथे काम करणे आणि हवे तेव्हा गावी जाणे हे हे तसे सोपेच झालेले आहे त्यामुळे मला असं वाटतं की कोकण रेल्वे ही तसं बघायला गेलं तर एक खूप मोठी खूप मोठं बक्षीसच होतं महाराष्ट्राला